नमस्कार मित्रहो तर प्रवास करत असताना आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतो जसं रेल्वे स्टेशन असो किंवा बसस्टँड असो वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रवास करत असतो तर प्रवास करत असताना आपल्याला खाण्यापिण्याचे पदार्थ किंवा स्वच्छतालय असो स्वच्छतागृह असो यामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत ज्यांना आपल्याला तोंड द्यावं लागते त्या मी समस्या समोर मांडणार आहे त्याच्यातली पहिली सवच्छा म्हणजे स्वच्छतेचा अभाव कुठंही जा काहीबी करा पण कचरा त्याच्याच बरोबर स्वच्छतागृह स्वच्छ नसणे यासारख्या मोठ्यामोठ्या समस्या आपल्याला समोर दिसतात त्याचबरोबर तिथे गेल्यावर चांगले पदार्थ खायला नाही भेटणार त्याची क्वालिटी जी आहे ती कमी दर्जाची असते या सगळ्या समस्या आहेत यावर काहीतरी तोडगा काढणे फार महत्त्वाचे आहे आणि एवढं सगळं असूनबी ते पदार्थ महाग आहेत महागाई भरपूर वाढलेली आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात